राज्याच्या इतिहासालतं चा विषय जर म्हटलात तर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य हे पूर्वीपासूनच भारतात आहे परंतु काही गुजरातचाही भाग त्यात होता आणि त्यावेळेस रा गु मुंबई हे दोन्ही राज्या मिळून राजधानी होती परंतु ते महाराष्ट्रात येण्यासाठी एकशे पाच लोकांनी बलिदान दिलं आणि तेच मा मुंबई हे महाराष्ट्रात आली आणि त्या तेव्हापासून हे सर एक स मराठी राज्याची मुंबई ही राजधानी झाली आहे आणि हा वेगळा इतिहास निर्माण झाला परंतु याच्या ह्याच्याशिवाय मला मुख्य सांग जास्त महत्त्व याला द्यायचं आहे की त्याच्यापूर्वी जर आपण गेलो सोळाव्या शतकात तर त्यावेळेस जे यवनांचं राज्य होतं पूर्ण भारत त्यांनी काबीज केला होता त्यावेळेस एक क्रांति महाराज सा छत्रपती महारा शिवाजी महाराजांनी घडवली आणि त्यांनी एक असं वा वातावरण निर्माण केलं की या देशात यवनं यवनंच राज्य करण्याचे लायक आहे ही भावना पुसून टाकली आणि मा एक मराठी माणूस हा देशाचा राजा होऊ शकतो महाराष्ट्राचा तो सोडा पुन देशातसुद्धा राज्य होऊ शकते आणि तसं तो पुढे घडतही गेलं तर शिवाजी महाराजाला ह्याचा प्रथम श्रेय सगळ्यांना देणं हे मान्य करावंच लागेल ही एक महत्त्वाची घटना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हटली आहे आणि पहिली दुसरी घटना हे मी सांगितलीच आहे आणि आता या हां ठीक आहे